नमस्कार सोमा ट्रॅव्हल्सचा नंबर आहे का हा मी ॲडोकेट देशपांडे बोलतो आहे मला त्ववरित मुंबईला जायचं आहे आणि अचानक मिटिंग असल्यामुळे मला आज रात्रीचे कुठल्या हालतीत शेवटचे फ्लाईट बुक करायचे आहे एअर इंडियाचं जे मुंबईला जातं कृपया त्वरित त्याचं मला एकदा सांगाल आणि त्याचे काय रेट असतील त्याचे देखील मला पूर्ण हे करा त्याचे काही एजंट चार्जेस लागत असतील तर त्याच्या संदर्भातदेखील मला कळवावं लगेच जर कळवल्यास बरं होईल मला त्याचा फायदा होईल धन्यवाद